ग्रामीण भागात स् समाजात खेळ खेळण्याच्या महत्त्वाबद्दल म्हणणं असं आहे की काहींचं नाही देखील आहे आणि काहींचं होय देखील आहे म्हणजे खेळ खेळणं हा चांगला देखील आहे आणि खेळ खेळणं हा वाईट देखील आहे काहींच्या घरातून काहींना खेळण्यास बंदी असते त्यामुळे मुलं मानसिक त्रासात जातात खचलेली असतात बाकीच्या मुलांना खेळायला भेटतं पण आपल्याला खेळायला का भेटत नाही याचा देखील ते विचार करत असतात तसेच काहींच्या घरातून पूर्ण सहमती असते खेळण्यासाठी तू खेळ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे काही घरांमध्ये समजले जाते त्यानंतर मुलींचं बघायला गेलं तर ग्रामीण भागात मुलींना सक्त मनाई आहे कारणकी खेळताना छोटे कपडे घालावे लागतात अशा वेळी ग्रामीण भागातून काही घरातून मुलींना संमती मिळते तर काही घरातून अजिबात नाही मुलींनी फक्त चूल मूलच सांभाळलं पाहिजे असं ग्रामीण भागात काही ठिकाणी चालतं तर असे नाही ग्रामाण माझ्या मते तरी ग्रामीण भागातून मुलींना खेळण्यासाठी संमती दिली पाहिजे आत्ताच्या युगात म्हणजे आताच्या जगात खेळणं हे महत्त्वाचं आहे आरोग्यासाठी देखील आणि शरीरासाठी देखील आणि मानसिक शक्तीसाठी सुद्धा जेणेकरून आपल्याला जो काही त्रास होत आहे त्यातून सुटका होण्यासाठी आणि तसं बघायला गेलं तर माझ्या मते ग्रामीण भागातील लोक बऱ्यापैकी आता सुधारले देखील आहेत काहींना खेळाची किंमत कळते आहे तरी काही अजून त्याच त्याच त्यांच्या म्हणतात ना की त्यांच्या भ्रमात आहेत की नाही खेळायला जायचंच नाही आणि कोणी कोणत्या मुलींनी खेळ खेळायचंच नाही